शेतीमधील उत्पादित होणाऱ्या पिकामुळेच आपल्या कुटुंबाची जीवन सु सुरळीत आणि व्यवस्थितपणे चालत असल्यामुळेच तरुणाईचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलला आहे की शेतकऱ्यामधेच उत्पादित होणाऱ्या मालावरूनच आपल्या आपल्या कुटुंबाची जीवन ही व्यवस्थितपणे आणि चांगल्या प्रकारे जगू शकते त्यामुळेच हा मार्ग चांगला आहे असे त्यांना वाटू लागले आहे